मराठी लोक त्यांच्या भाषेचा वापर आणि अस्मिता आणि आपुलकी भावना व्यक्त करण्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग करतो मराठी माणूस भारतात किंवा भारताबाहेर कुठेही भेटला तर तो आपुलकीने त्याची मराठी भाषा वापरतो कारण त्याला त्याचा मराठी माणूस त्याच्यासमोर भेटल्यावरती तो कोठलीही इंग्रजीसारखी भाषा बोलत नाही त्याला आपला माणसाची इतकी आपुलकीच असते की तो भेटल्याबरोबर तेथील भाषा बंद करून तो आपली मराठी भाषा वापरतो मराठी भाषेचा वापर मराठी लोक मोठ्या प्रमाणात करतात कारण त्यांना त्याच्याविषयी अभिमान आहे त्यांची धार्मिक वाांशिक सांस्कृतिक जे हा गोष्टी आहेत त्यांचा आदानप्रदान देवाणघेवाण करण्यासाठी त्यांना मराठी भाषा फार मोठ्या प्रमाणात उपयोगी पडते आणि ते आपुलकीने आपली भाषा एकमेकाशी बोलतात मराठी भाषा बोलतांना त्यांना समानता एकात्मिककता ह्या सगळ्या गोष्टी आठवतात मराठी माणूस भेटल्यावर त्याला आपुलकी वाटते म्हणून तो आपली भाषा वापरतो सात टक्के मराठी लोक जेव्हा एकमेकांना भेटतात ते शंभर टक्के मराठी भाषा बोलतात त्यांना त्यांच्या संवादाचे कौतुक वाटते आणि त्यांना ती भाषा बोलल्यामुळे खूप आनंद होतो आणि अभिनय भूमिका करताना कधीकधी हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा मराठी जे नट किंवा नटी आहेत तर ती आपली भाषा मध्ये मध्ये मराठीचे संवाद बोलून मराठीची छाप सोडतात प्रत्येकाला आपला भाषा विषय अभिमान असतो मराठी माणूस जेव्हाही भेटतो तो आपला संवाद करताना मराठी भाषेच्या मोठ्या प्रमाणात उपयोग होतो मराठी भाषेचा वापर मरा महाराष्ट्रात प्रत्येक क्षेत्रात केला जातो वेगवेगळ्या प्रांताची लोकं इथे राहतात ते भेटल्यावरसुद्धा मराठी माणूस त्याच्याशी मराठी भाषेनेच बोलण्याचा प्रयत्न करतो आणि बरेच बाहेरच्या राज्यातील लोकंसुद्धा हळूहळू मराठी भाषा शिकतात मराठीला आत्ताच अलीकडे अभिजित भाषेचा दर्जा मिळाला त्यावेळेस महाराष्ट्रातील लोकांना खूप आनंद झाला कारण की त्यांच्या भाषेला बऱ्याच दिवसापासून अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नव्हता मराठी साहित्य मोठ्या प्रमाणात आहे मराठीतील लेखक कवी कवयित्री मोठ्या प्रमाणात आहेत नवकवी नवलेखक सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत मराठी साहित्यही चारशे वर्षापासून मोठ्या प्रमाणावरती मराठी साहित्य हे लिहिलं गेलेलेे आहे अनेक संतांनीसुद्धा मराठी साहित्याचा वापर करून मराठी भाषा प्रगत करण्याचा प्रयत्न केलेला आहे मराठी भाषा त्यांच्यासाठी जीव का प्राण आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मराठी भाषा बोलली जाते आणि जेव्हा ते एकमेकांना भेटतात ते आपली भाषा एकमेकांशी बोलतात आणि संवादाचं प्रमुख साधन तेव्हा त्यांचं मराठी असतो महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विद्यापीठामध्ये आणि महाराष्ट्रातील बारावीपर्यंत मराठी विषय हा बऱ्याच विद्यापीठ आणि बोर्डामध्ये कंपल्सरी शिकवला जातो बारावीपर्यंत तर मराठी हा विषय विद्यार्थ्यांना दहावीपर्यंत कंपल्सरी आहे अकरावी बारावीलासुद्धा मोठ्या प्रमाणात मुलं मराठी भाषा घेतात आणि त्यांना त्याचा फायदा होतो एम पी एस सीसारख्या परीक्षेमध्येसुद्धा मराठी भाषेचा पेपर होतो महाराष्ट्रात नोकरी करायची असेल तर मराठी भाषा यावी या मागचा एक उद्देश आहे आणि म्हणून बरेचसे मुलं मराठी घेतात आणि चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये ते आपलं नाव कमवतात मराठी भाषा फार महत्त्वाची आहे महाराष्ट्रात प्रमुख भाषा म्हणून बोलली जाते